जसं खाजगी वर्गणी जे आहे ना ते चुकीचंच आहे कारण की त्याच्यामुळे काय होऊन राहिलं आहे शाळेत शिकवल्या जात नाही सगळे जण शिक्षक लोकं जरी म्हणतात की तुम्ही ट्यूशन लावून घ्या ट्यूशन लावून घ्या मग किंवा तेच शिक्षक आपल्या घरी शाळा सुटल्यावर ट्यूशनच घेतात तर ह्या ट्यूशन घेतल्या खाजगी जे वर्ग आहेत तर त्याच्यामुळे काय झाले की शाळेत जे शिकवण्याचा कल आहे शिक्षकांचा तो फारच दिवसेंदिवस कमी झालेला आहे सगळं काही त्यांना वाटतं की हे लोक विद्यार्थी सगळे खाजगी शिक शिकवणी लावतात आणि बा तिथूनच अभ्यास करतात आपल्याला काहीच काम नाही पडत तर त्यामुळे शाळेनंतर ज्या त्या शिकवणी आहेत तर त्या बंदच व्हायला पाहिजे कारण त्या बंद झाल्या तरच शिक्षक लोक शाळेत चांगल्या तऱ्हेने शिकू शकतात त्यांच्यावर काही कारवाई या कठोर दंडात्मक असे काही कारवाई झाल्या पाहिजे त्याच्या नंतरच त्या शिकवणी बंद होण्याच्या मार्गावर राहतील